हॅलो आहे आहे गावात आहे बोल की आहे की वातावरण आहे चांगलं आहे असं वाटतं आहे काय तर कुठे तरी फिरत जाऊ साताऱ्याला ते तर आहे चालतं आहे की आणि एकदा एक आणि एखादा कुठला तर बघ की म्हणजे आणि कुठलं गड नाही का तिथं बरं मी तर प्रताप कधी घ गड बघी कधी बग बघितलं नाही रे हां हां बरं

चालतं आहे की त्यांना आणि कोण तर आहे का बघ की

चालतं आहे की पण आपण ट्रेननंच जाऊया की मग आणि वडाप वडाप म्हणजे आपण जे ट्रॅव्हलर्स वगैरे ते बुक करतो ते हो पडतं आहे त्याचा साधारण खर्च किती ते सांग की हां

आहे आणि एक कोणतरी बघ की म्हणजे जाताना बरं पण पडतं आहे आं

त्याला विचार की चालतं आहे होय चालतं आहे की मग बाकी तिथं आणि कुठं म्हणजे नियोजन काही का पुढे